हॅलो मी मुंबई ते धाराशीव रेल्वे प्रवास करत असताना एशीचं तिकीट काढलेलं होतं एशीमध्ये शीटवर जाऊन बसल्यानंतर खूप चांगला असा अनुभव मला आला की तेथील कपडे अतिशय स्वच्छ पांढरे शुभ्र शीटवर आंथरलेलं पांघरायला दिलेलं उशी उशीची खोळ कुठेही अशी घाण किंवा डाग लागलेला अजिबात नव्हता आणि मन अगदी प्रसन्न प्रवासामध्ये झालं आणि असं वाटलं की अरे वा काय स्वच्छता आहे आपण घरीसुद्धा एवढी स्वच्छता ठेऊ शकत नाही एवढी स्वच्छता इथं कर्मचारी ठेवत आहेत आणि परत आमचे अभिप्राय त्याने मागवले की तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं आणि अभिप्राय घ्यायला सुद्धा काही लोक आले आणि त्यांनी अभिप्राय मागितला आम्ही खुशाल अभिप्राय दिला जी वस्तुस्थिती आहे चांगली आहे ती चांगलं द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही काही अडचण नाही तर तो प्रवास माझा खूप सुखद असा झाला